मी इतक्याचसं जे निव्याचं बॉडी लोशन आहे तर ते लावलं होतं आणि जेव्हा मी त्याची ॲडवटाईजमेंट बघितली तर आधी मला वाटलं होतं की ते इतकं इफेक्टिव राहील म्हणजे मला वाटलं नव्हतं कारण की आधी माझी स्कीन खूप जास्त कोरडी पडायची आणि ते खूप जास्त रफ होती अन् त्याचे नेहमी नेहमी सालटंसुद्धा निघत होती जी बारीक बारीक आपण म्हणू शकतो पण जे निव्याचं हे बॉडी लोशन लावल्यानंतर ज्याचा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ॲक्च्युली तर जेव्हा मी त्याला लावलं तर आधी एक दोन दिवसातच म्हणजे त्याचा फरक दिसायला लागला माझी जी स्कीन आहे ते म्हणजे आधीपेक्षा जास्त व्हाईट दिसत होती त्याचा कलरसुद्धा चेंज होता जो की मला वाटलं नव्हतं असं काही होईल आणि तर म्हणजे चांगली गोष्ट होती ॲक्च्युली माझ्यासाठी आणि तसंच मग जो माझा रफनेस होता स्कीनचा तर तो चालला गेला होता आणि तसंच माझी स्कीन आधीपेक्षा खूप जास्त मऊ मऊ लुशलुशीत आणि मॉयश्चराइज् राह राह्यला लागली